हॅलो काय कुठे आहे तुमचा पत्ता ओके अगं काय नाही बरेच दिवस भेटलो नाही म्हटलं आपण आता या आठवड्यात एक दिवस सगळ्या भेटूया सोमवारी किंवा मंगळवारी

आपण आधी आपण देवळापाशी महालक्ष्मी देवळापाशी भेटू आंबाबाईचं दर्शन घेऊ मग तिथून ठरवू तुला काय वाटत आहे तथून कुठे जाता येईल

हो बरं चालेल हां चांगलं आहे चालेल बरेच दिवस आपल्याला असं फार पूर्वी गेले होते आता सध्या नाही गेले पण आपण दोघी जाऊ ना परत तिथे आहे खूप छानच व्यवस्थित केलेली आहे वास्तू देऊळ चांगलं आहे ते जायला काही हे नाही आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आपला बराच वेळ जाईल ना दर्शन घेणार प्रसाद घेणार दुपारचा आपला तिथे महाप्रसाद पण मिळेल

हो हो जाऊ जाऊन येऊ ओके

हो हो हो बरोबर आहे जाऊया दोघेच भेटू

हो त्या भेटूयात चालेल की हो मी लवकरच पोचेल हां पोचते तिथे फक्त संध्याकाळी येऊ आपण ना पाच वाजेपर्यंत लवकरच परत येऊ हां हां हां देवळापासून गर्दी असते पण तुला माहीत आहे का वाडीहून खिद्रापूरला कसं जाऊ आपण हां

ओके तेच कारण मला तिथली नाही आहे जास्त माहिती म्हणून म्हटलं

जायचं हो हो हो हो पुरातन वास्तू आहे ती सांस्कृतिक ठेवा जाऊयात त्यानिमित्तानं आपली पण दोघींची गाठ भेट होईल आणि हो गप्पा मारत हो ते आपला हो ठरवूयात मग जाऊ सोमवार का मंगळवार मी सांगते तुला कोणता दिवस आपल्याला योग्य होईल दोन्ही दिवस तुला आहे नव्हे चालेल मग बघूयात मी तुला बहुतेक मंगळवारी करू म देवीचा वार

हां दोघीच असल्यामुळं प्लॅन आपण ठरवू शकतो तसा

हो तेच ते म्हणूनच म्हटलं नाही हां म्हणूनच मी ठरवलं की आता काही सणवार नव्हते आणि काही कार्यक्रम नाही आहेत मग जरा निवांत गप्पा होतील भेटता येईल आपल्या दोघींना आणि फार दमायलाही नको जास्त लांबचं आपण दौरा शॉर्टमध्ये करूया दोघीजणी एकमेकींना भेटून ओ हां

नको नको तिथे घेईन मी कायतरी तिथेच घेईन की आणि हेळा देवळासाठी मी ओटी घेऊन येईन आणि वाडीला मग मी तिथेच घेईन पेढे आणि तिथे काय ते प्रसाद खाडीसाखर वगैरे घेईन मग आणि खिद्रापूरला मात्र काही नाही मिळत ते पण घेऊन जाऊ आपण मग कारण मला माहिती नाही आहे तिथे आता दुकानं आहेत नाही चालेल ओके भेटू चालेल चल बाय हा